महाराष्ट्र राज्याचा भारतातील इतर राज्यांशीच नव्हे तर इतर देशांशीसुद्धा खूप चांगल्यारीतीने काल खूप चांगल्यारीतीने कालांतराने संबंध ब बदललेले आहेत जसे सांगायचे झाले तर नवीन स नवीन स शोध मोहीमेत अंतर्गत महाराष्ट्रात आय आय टी सेक्टर हा खूप महत्त्वाचा ठरतो त्यानंतर माहिती तंत्रज्ञान यातून नवीनवीन माहिती विकसित होत जाते त्यानंतर भारतातले महाराष्ट्रातले सांगायचे झाले तर अनेक विद्यार्थी हे बाहेर देशात जाऊन त्यां तिथल्या माहिती तंत्रज्ञानातल्या गोष्टी ह्या महाराष्ट्रात घेऊन महाराष्ट्रात येतात घेऊन त्यांना विकसित करतात यातून महाराष्ट्राचा नक्कीच पायाभरणीत एक नवीन नवीन असा एक संकल्प झालेला आहे ज्यातून महाराष्ट्र महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या पायाभरणीस एक नवीन अशी दिशा मिळालेली आहे हा बदल कालांतराने दिसून येत आहे